हो आमच्या गावात भजनी मंडळ आहे ते सर्वजण गजानन महाराजच्या मंदिराजवळ एक जमतात आणि ते विणा टाळ अजून अजून ढोलक वगैरे त्यांचे वाद्य वापरतात पण एखाद्या वेळेस जर वाद्य अ अपुरी पडली तर आम्ही मुलं वगैरे टाळ ताट आणि चमचे घेऊन सुद्धा आम्ही ते वापरतो आणि ते सुद् खूप सुंदर असं वाद सुंदर असं त्यांचं गीत सादर करतात जे की जे प्रेक्षक आहेत त्यांना भावून टाकते त्यांना खूप आवडते त्यांचं गीत त्यांचं गीत साठी खूप लोक असे दुरून दुरून लोक येतात ज्यांना जे की त्यांना ऐकायला पाहिजे खूप लोकांना आपल्या त्या वाद्याची जानकारी नसते ते जसं विणा वगैरे हे कोणाचं आहे जसं ते नुसती सांगतात की विणा हे आपले संस संस्कृतीमधला आहे ते आपली सरस्वती देवी वापरते वगैरे तर ते आपली त्यांची माहिती देतात ते सर्व सांगतात खूप दुरून लोक येतात ते वाद्य बघायला की ते कसे वापरतात कसे वाजवतात शिकतात लोक त्यांच्याकडून खूप काही आणि हे जे गीत सादर वगैरे करते हे आप हे खूप अशी चांगली गोष्ट आहे जे जे आपल्या मनाला सुद्धा शांत करते ते एक खूप चांगलं अँटीबायोटिक आहे ज्याच्यासाठ जे तापात असलेले व्यक्ती किंवा मग आरोग निरोगी असलेल्या व्यक्ती सुद्धा त्याच्यातून त्याच्यातून खूप काही चांगलं घेतात सगळ्यांना खूप चांगलं मेंटली सुद्धा ते खूप चांगलं शांत करते मेंटल हेल्थ चांगली राहू देते खूप छान असते ते आपल्यासाठी